योगा केल्यावर आपला तब्येत चांगली राहते बॉडी पेन होत नाही झोप चांगली राहते जेवण करण्यामध्ये पाचतंत्र बरोबर होतं असे अजून योग केल्यानं आपण फ्रेश राहू शकतो आहे चिडचिड होत नाही अजून आपल्याला बसायला उठायला त्रास होत नाही जास्ती ज्याच्याने आपल्याला मदत होते फार मदत होते हे तर बॉडी पेन कमी एजमध्येच होते पण योगा केल्याने कंटिन्यू जर कमी एजमध्ये योगा जर जास्ती झाला त्या नंतर उद्याच्याला सोपं जाते यंग एजमध्ये जर योगा चांगला केला तर ओल्डमध्ये थोडं सोप्पं जाते राहायला याला त्याला आतापासून लेग पेन ते होत नाही बॉडी पेन होत नाही सोप्पे सोप्पे योगा केले तरी खूप फायद्यामध्ये राहते माणूस अजून दोन तीन असेच फायदे राहतात जिच्याने आपण एक दोन वॉकिंग करायचं नंतर पळायचं त्याच्यामध्ये नंतर थोडं आराम करायचा योगा करायचा दोन तीनच पोस बघायचे चार योगाचे पण खूप फायद्यात जातात ते आपल्याला उठण्या बसण्यासाठी लई सोप्पं जाते जिच्याने आपल्याला उद्याच्याला त्रास होत नाही